हॅलो हां नितेंद्र बोलत आहेत का हां हां नितेंद्र मी नेहा मॅडम बोलते आहे ओळखलं आहे मला हां अच्छा बरं झाली तुमची ट्वेल्थची एक्झाम अरे वा ऑल द बेस्ट आणि खूप छान काँग्रॅच्युलेशन्स हां आता पुढच्या भविष्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट अच्छा मग आता पु हो हो इथे आपलं करिअर काँसलींगचं ऑफिस पण आहे तर तुम्हाला काही हेल्प पाहिजे असेल करिअरबद्दल गायडन्स तर सांगाल

अरे वा ठीक आहे बिलकुल बिलकुल नक्की सांगते तुम्हाला आता तुम्ही ज्या आहे तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर घडवू शकता तुम्ही इंजिनीअरिंगमध्ये जाऊ शकता त्यानंतर तुम्ही मार्केट रिसर्चमध्ये जाऊ शकता नंतर तुम्ही सी एचा पण कोर्स करू शकता तर अशा वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत की जे कोर्स तुम्ही करू शकता आता ट्वेल्थनंतर तुम्हाला जे आहे जर तुम्ही बी सी ए केलंत तर बी सी ए करून तुम्ही नंतर इंजिनिअरिंग फिल्डमध्ये पण तुम्ही जाऊ शकता इंजिनिअरिंग करू शकता कम्पुटर सायन्स करू शकता तुम्ही ठीक आहे कम्पुटर सायन्स केलंत तर त्यामधून पण खूब ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि नवीन नवीन व्हॅकन्सीज येत आहेत जॉबसाठी आणि जर तुम्ही सी एचा कोर्स केला तर सी एचा कोर्सला पण खूप व्हॅलू आहे आणि सी एच्या को सी एला तर खूप डिमांड आहे तर तेसुद्धा तुम्ही करू शकता हां तर असे आहेत आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खूप छान छान कॉलेजेस आहेत की जिथे तुम्हाला आरामात ॲडमिशन पण भेटून जाईल आणि हे सर्व कोर्सेस अवेलेबल्स आहेत हां हां आपल्याकडे प्रियदर्शिनी कॉलेज आहे त्यानंतर सोशल वर्कचं कॉलेज आहे तिथे तिरपुळे कॉलेज आहे बी पी नॅशनल कॉलेज आहे नंतर त्य असे बं आंबेडकर कॉलेज आहे

बिलकुल बिलकुल हां हो हो हो आणि कुठलीही तुम्हाला हेल्प लागली तर तुम्ही मला कळवा मी तुम्हाला सांगेल मी तुम्हाला हां ओके ठीक आहे हां हां थँक यू चला बाय